तुम्ही खूप चांगले कब ड्रायव्हर आहात मला अशा कब ड्रायव्हर कधीच आयुष्यात कधीच भेटले नाहीत तुम्ही जे तुमचं जे काम आहे ते खूप अतिउच्च प्रकारचं आहे तुम्ही आम्हाला रात्रीच्या वेळेस अशी ड्रायव्हर लोकं खूप शोधल्या शोधल्या मिळत नाही पण तुमचे काम हे खूप विनम्र आणि प्रशंसा करणारे आहे कारण तुमचं जे काम आहे ते ते खूप अवघड काम असतं तुम्ही रात्रंदिवस ते काम करत असतात तुमच्या तुमचा हे काम करावं लागतं आणि हे काम खूप अवघड प्रकारचं आहे हे सर्वांनाच माहिती आहे आणि तुम्ही सुरक्षितपणे ग्राहकांना तुमच्या घरापर्यंत सोडतात किंवा ज्यांना जिथं जायचंय तिथं सोडता तुमच्या कामाबद्दल तुम्हाला जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे आणि तुम्हाला म्हणूनच सर तुम्हाला जेवढे पण लोकं आहेत ते तुम्हाला प्रोत्साहन देतात त्या गोष्टीसाठी तुम्हाला तुम्हालाच कधी पण तुम्हालाच संप तुमच्याशी संपर्क साधतात जे पण त्यांना काही काम करायचं असेल तर आणि ती एक तुमच्यामुळे जे चांगुलपणा बघतात त्यामुळे एवढे ते तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात आणि जी चांगलीच गोष्ट आहे आणि सर्वांनीच करायला पाहिजे